माझ्या ग्रामीण समाजात लावणी हा नृत्य खूप लोकप्रिय आहे लावणी ही महाराष्ट्रात खूप जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळे नाव लावणी हा महाराष्ट्राचा मुख्य नृत्याचा प्रकार असा आपण संबोधू शकतो तसेच महाराष्ट्रात नृत्य म्हटलं तर लग्नास लग्नाच्या प्रसंगी नृत्य केले जाते तसेच कोणताही आनंदाचा क्षण असला तर नृत्य हे सादर करतात जसे की होळीच्यावेळेस नृत्य सादर करतात कधी होळीच होळी दिवाळी किंवा कोणाचा जन्मदिवस सुद्धा असला तर नृत्य करतात किंवा शा कॉलेज शाळेत नृत्याचा नृत्य साल काही कार्यक्रम ठेवतात त्यामध्ये नृत्य असतात किंवा जर समाजात जर म्हणायचं झालं तर स कोणत्या सणाला खूप जास्त प्रमाणात नृत्य सादर कर केल्या जातात तर महाराष्ट्रात जास्त करून होळीला आणि होळीला नृत्य सादर केले जातात तसे बाकी काही आणखी नृत्याचं जर म्हटलं तर लावणी लावणी ही महिला सादर करतात आणि त्यामध्ये महिलेला पातळ घालावं लागतात त्यालाच नऊवारी सा नऊवारी साडी सुद्धा म्हणतात आणि अलंंकार अलंंकार सुद्धा परिधा अलंंकार सुद्धा घालावे लागतात आणि लावणी ही खूप जुनी असून ही चित्रपटात सुद्धा खूप गाजलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात लावणीला खूप जास्त महत्त्व आहे तसंच पुरुषांचे नृत्य म्हटले तर जेव्हा पीक पीक येतात आणि पिकाच्या टाईमला ज खूप जास्त आनंद असतो त्या टाईमला पुरुष आणि महिला दोघं दोघे सुद्धा नृत्य सादर करतात आणि पुरुषांसाठी तसं म्हटलं तर काही वेगळा असा नृत्य प्रकार नाही आहे पण जसे की विदेशातून काही विदेशातील नृत्य असो किंवा वेगवेगळ्या राज्यातील काही नृत्य असो ते सुद्धा महाराष्ट्रात आग आत्मसात के महाराष्ट्राने आत्मसात केलेले आहे त्यामुळे असे वेगवेगळे नृत्याचे प्रकारात प्रकार महाराष्ट्रात बघायला मिळतात पण जास्त सुप्रसिद्ध किंवा लोकप्रसिद्ध जर नृत्य म्हटलं तर लावणी आहेत